घरं बांधताना बऱ्याचदा आजूबाजूचा परिसर असेल मग म्हणजेच आजूबाजूला शेती शेती का किंवा फॉरेस्ट आहे का म्हणजे जंगल टाईप आहे का किंवा आजूबाजूला घरांची संख्या किती आहे याचा बऱ्याचदा विचार केला जातो वरु कारण की होतं काय की समजा जंगल भाग असेल तर बऱ्याचदा वन्यजीवांचं त्या तिथं जास्त येणं जाणं असतं वन्यजीव म्हणजेच काय कोणते तर वाघ असतील किंवा हरणं असतील किंवा त्या जंगलात राहणारे जे काही वन्यजीव असतील त्यांचं जास्त येणं जाणं असतं आणि अशा टायमिंगला होतं काय की समजा की फ्युचरमध्ये त्याचा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो कारण समजा जर या आपले लहान बाळं असतात ते जर खेळत असतील आणि जर तेवढ्यात समजा कोल्हे असतील किंवा वाघ असतील बिबटे असतील यांनी जर आक्रमण केलं तर त्यांला लहान मुलांना ते पक पटकन पकडू शकतात त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण बांधकाम करतो घराचं त्यावेळेस ह्या बाबी विचारात घेतल्या जातात मग त्याच प्रकारे समजा डोंगराळ भाग असेल तर बऱ्याचदा बांधकामासाठी प प्रॉब्लम तयार होतो म्हणजे प्रॉब्लम कसा तयार होतो की आपण जे खालून पाया तयार करतो तर तो पाया तयार करण्याला बऱ्याचदा आपल्याला अडचण येतात म्हणजे की खांण का खणणं नीट चांगलं होत नाही मग अशा वेळेस असे काही प्रॉब्लेम क्रिएट होत असतात मग अशा वेळी हीही बाब आपण विचारात घेतली पाहिजे आणि हो म्हणजे मला घरकुल योजनेची माहिती देखील पूर्ण प्रकारे आहे घरकुल योजनेसाठी काय करावं लागतं कोणते कागदपत्र लागतात आणि स्थानिक तेथील ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेशी कॉन्टॅक्ट करून त्यानुसार आपल्याला घरकुन योजनेचा लाभ हा मिळू शकतो आणि मग मी जिथे राहतो त्या गा गावामध्ये सर्वसाधारण स्लॅपची घरे हे जास्त प्रमाणात आढळतात कारण की आत्ता सध्याच्याकडे एक काला काळाच्या आधी म्हणजे दहा वर्षाच्या काळाच्या आधी जे जास्त करून आमच्या इकडं स आपले कौलरू असतील किंवा पत्र्याची घरे आढळून येत होती पण आत्ता ते दहा वर्षाच्या काळानंतर सर्व प स्लॅबची घरं इथं आढळून यायला लागलीत अलीकडच्या वर्षात हं का अलीकडच्या वर काळात हे जास्त प्रमाणात बदलत गेलं कारण आमचं गावाचा विचार केला तर आमच्या गावाला शहर हे जवळ आहे त्याच्यामुळं आमच्या गावात थोडं काही प्रमाणात शहरीकरण वाढत चाललं आहे आमचं शहर ये जवळजवळ एक दोन एक किलोमीटरच्या अंतरावर आम्हाला शहर आहे त्याच्यामुळं शहरीकरण वाढलं शहराची जास्त लोकसंख्या इकडं खेड्याकडं यायला लागली म्हणजे कसं की समजा कामानिमित्त जवळही शहर जवळ त्याच्यामुळं ते जास्त प्रमाणात इकडं यायला लागली मग आमच्याकडं गुंठे प्रमाण जास्त वाढलं गुंठे प्रमाण वाढलं वाढल्यामुळं झालं काय की मोठमोठ्या बिल्डिंग्स आमच्याकडं वाढत चालले मग बिल्डिंग्स वाढत चालल्यामुळं काय झालं की स्लॅब्सची घरं जास्त वाढत चालली अशा प्रमाणात आमच्या इकडं घरं आहेत आणि वन्यजीवांची जास्त भीती नाही कारण आमच्याकडं न फॉरेस्ट आहे ना जंगल ना काय ना काय त्याच्यामुळं सगळं आणि पाण्याचंही नदीच नदीच्या असं कडेला आहे त्याच्यामुळे पाणीही भरपूर आहे पाण्याचा काय टंचाई नाही तर आमच्या जे पर्यावरण आहे ते खूप इन्वॉर्मेंट खूप चांगल्या प पद्धतीचं आहे त्याच्यामुळे आमच्याकडं जवळजवळ स्लॅबची घरंही जास्त प्रमाणात आढळतात लोकसंख्या जास्त वस् दाट वस्तीसुद्धा खूप आहे त्याच्यामुळं इथं वन्यजीवांचं सुद्धा जास्त शिरकाव नाही आहेत त्याच्यामुळं आमचं आजूबाजूचे वातावरण ते राहण्यासाठी खूप सोयीस्कर आणि चांगलं आहे